मी यवतमाळमधून मुंबईला जाण्यासाठी मी माझी फ्लाईट होती आणि मी माझ्या फ्लाईटचे टिकीट बुक केलेली होती पण तर मला विमानतळापर्यंत जायस् जाणासाठी मी ओलामधून कॅब बुक केली आणि ते जे आहे ड्रायवर जो आहे तो वेळेवरती आलेला नाही आहे त्यामुळे मला खूप जास्त निराशाजनक वाटले त्या ड्रायवरबद्दल कारण मी माझी फ्लाईट पण मिस झाली आणि माझे जे टिकीटीचे पैसे आहे ते पण वेस्टंच गेले आणि हा ड्रायवर जो आहे तो पंधरा ते वीस मिनटं लेट आलेला आहे तर मी तर त्याला पैसे पण रिटन देणार नाही आहे पैसे तर देणारच नाही आहे पंटं वाहतूकीसाठी वाहतूक एजन्सीकडे मला त्याच्याबद्दल तक्रार नोंदवायची आहे कारंट मी माझी खूप इम्पाॅर्टंट मिटिंग होती मुंबईला त्यासाठी मी एकतर फ्लाईटला मला लेकतर आधीच लवकरात लवकर मला अर्धा तास आधी लवकरात लवकर जायचं होतं आणि त्यात मी अर्धा तास लवकरात लवकर जायचं होतं म्हणून मी कॅब बुक केली पण त्या कॅब ड्रायवरनी मला सांगितलं की मी मॅळम येतच आहे मी पंधरा मिनटात येत आहे मी दहा मिनटात येत आहे असं करून त्यांनी टलव टरव करून शन्यानी त्याने मिनिमम

त्याला मी तर पैसे रिटन करणारच नाही पण मला या ड्रायवरबद्दल वाहतूक एजन्सीकडे मला त्र तक्रार नोंदवायची आहे कारण असे जर ड्रायवर तुम्ही पाठवत असाल तर असे बरेचसे जे कस्टमर आहे की जे ओलामधून किंवा उबेरमधून कॅब बुक करतात आपल्याला काही एमर्जन्सी कामासाठी किंवा मला पिकअप पॉईंटसाठी किंवा मला कुठे एमर्जन्सी जायचं असेल त्यासाठी आणि हे जर वेळेवरती नाही आले तर आम्ही ज्या आमच्या ज्या टिकीट बुक केलेल्या आहे ते पण आमचे वेस्टेज जातात आणि आमची इव्हन जे महत्त्वाची जे काम रहाते ते पण सुद्धा मिस होते असल्या अशा ड्रायवरमुळे तर अशा ड्रायव्हरना तुम्ही ठेवता कशाला कारण की त्यांच्याबद्दल तुम्ही आधी प परिपूर्णपणे माहिती घ्यायची इन्फर्मेशन घ्यायची की हा ड्रायवर ह्या गोष्टीसाठी किंवा ह्या कामासाठी कॅपेबल आहे की नाही आहे कारण जर ड्रायवर जर त्या गोष्टीसाठी कॅपेबल नसेल त्याला फक्त करायचाय म्हणून करायचा हे काम अशा टाईपचं जर असेल तर त्याचा तो ट्रॅवलचा उपयोगच काय कारण की आमची जी महत्त्वाची काम असेल त्यामुळे त्याची ते महत्त्वाची जी काम आहेत त्याचा लॉस होतो किंवा आता माझी जी फ्लाईट मिस झाली माझी अर्जण मिटींग होती त्यामुळे मला तिकडे माझ्या बॉसच्या दोन शिव्या खाव्या लागेल माझे फ्लाईटचीपण सुद्धा जी टिकीट बुक केले होते त्याचेपण सुद्धा फ्लाईटचे मला पैसे त्यांना रिफंड करावे लागले कारण की ते कंपनीने मला फ्लाईट बुक करून दिलेली होती तर माझं जे नुकसान झालं याचे ते भरपाई कोण करणार आहे तर त्यामुळे तुम्ही अशा ड्रायवरला कामावरती ठेवाच नको कारण की असं असे जर ड्रायवर तुम्ही जर कामावरती ठेवले तर असे बरेचसे कस्टमर जे तुमचे नुकसान होतील आणि तुमचा जो ओला आणि उबेर ॲप्स आहे ते म्हणजे लो लोक त्यामधून तुमची जी कॅ ओला आणि उबेर ॲप्स आहे ते चालणारपण नाही आणि कॅबपण सुद्धा येत एव्हानी इथूनी यापुढे लोक बुक करणार नाही अशा ड्रायवरना तुरंत तुरंत तुम्ही आपल्या ऑफिसमधून काढून टाका कारण की जर तुम्ही काढलं नाही किंवा त्यांना जर स् रेस्ट्रिक्शन देलं नाही तर हे ड्रायवर असेच करत राहणार आणि पुढे आमचे जे लॉस होतात किंवा जे आमच्या फ्लाईट मिस होतात किंवा ट्रेन मिस होतात तर हे होतंच राहणार त्यामुळे मी आधी तुमच्याकडे ही तक्रार नोंदवायला आले की मला ह्या ड्रायवरबद्दल मला तक्रार ही नोंदवायची आहे कारण की माझा एकटीचा लॉस झा झालेला ठीक आहे पण अदर कस्टमरचा लॉस होऊ नये म्हणून मी त्यासाठी या ड्रायव्हरबद्दल तुमच्याकडे तक्रार नोंदवलेली आहे आणि मला मी मी याला पैसे रि देणार नाही आणि तुम्हाला तुम्ही त्याच्यावरती ॲक्शन घ्या त्या ड्रायवरवरती